नागपूर जिल्ह्यामधे आधी तर बस सिटी बस ही खूप जास्त चालायची पण आता जो जेव्हापासनं नागपूरमध्ये मेट्रो आलेल्या आहेत तेव्हापासनं लोकांना खूप जास्त सोई झालेल्या आहे जसे की कंपनी एम्प्लॉयी हे त्यांना सहजपणे अप डाऊन करणं सोपे झालेले आहे त्यांना म्हणजे कुठल्याही स्टेशनवर जाऊन वेट नाही करावा लागतं त्यांची एक गाडी निश्चित झालेली आहे गाडीचा टायमिंग निश्चित झालेला आहे त्या वेळेवर ते जातात येतात आणि प्लस त्यांना प्लस पॉइंट म्हणजे हा एक असा भेटलेला आहे की त्यांना जास्त पैसे फार फारसे पैसे असं का खर्च करावे लागत नाही आहेत त्यानंतर मेट्रो आल्यामुळे लोकांना जे लोक जॉबलेस होते त्यांना भरपूर लोकांना जॉब भेटलेले आहे अशाप्रकारे आपल्या नागपूरमध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे मेट्रो स्टेशनमुळं